आम्ही मराठी हो मी मराठी शिकलो म्हणजे लहानपणापासूनच आमची मातृभाषाच मराठी आहे त्यात शिकायचं म्हटलं तर लहानपणापासूनच ऐकून बोलून सगळ्याकडून घरचे बोलणं ते जाता रोजचं उठणं बसतं बोलणं तेच असते म्हणून शिकायचं काय तसंच शिकलो घरच्यांकडूनच आणि भाषेबद्दल अनुभव कसं म्हणजे तर आमची भाषा खूपच आम्हाला चांगली वाटते आमच्या भाषेमध्ये प्रेममाया वगैरे सगळंच आहे आणि आमची भाषा आम्हाला बाहेर गेल्यावरपण कुठंपण म्हराठी भाषा म्हटलं की खूप चांगलं वाटते आम्हाला प्राऊड फील होते की आम्ही मराठी आ मराठी माणसं आणि मराठी भाषेजवळपास सर्वांनाच मराठी यायला असते आमची भाषा खूप सोपी आहे तेच काही अवघड नाही आहे आणि भाषा बघायला गेलं तर खूपच म्हणजे सोपी म्हणजे कुठंपण आपण बोलू शकतो आणि खूप जणांना समजते मराठी भाषा काय तेवढी अवघड नाही काही कठीण नाही भाषा म्हटलं तर आणि भाषा खूप चांगली भाषा आणि अनुभव तर खूप चांगला आहे बाहेर गेल्यावरपण कधीकधी बाहेर गेल्यावर अनुभव येते मला भाषेचा आपला आपल्या जसं तसं आपापली भाषा आहे काही का असेना आपली भाषा आपल्याला आवडते ज्याची त्याची भाषा ज्याची त्यालाच आवडते आणि आमची ही मातृभाषा मराठी आहे म्हणून आम्हाला मराठी भाषाच खूप आवडते